भारतीय प्रसारमाध्यमात कसं आहे आपलं झी चोवीस तास आणि झी टी व्ही आय बी एन लोक लोकमत असे बातम्याचे आज तक असे बातम्याचे बरेचसे चॅनल मला खूप आवडतात आणि त्यांच्या बातम्या पण खूप व्यवस्थित असतात आणि दुसरं असं की वृत्तपत्रामध्ये जर सांगायचं झालं तर आमच्याकडे तर जास्तीत जास्त देशोन्नती चालते लोकमत दैनिक भास्कर समाचार मातृभूमी आणि असे चांगल्या चांगल्या बातम्या प्रसिद्ध करतात ते लोकं आणि समाजातील तळागळातील उणिवा त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकापर्यंत येतात आणि त्या बातम्यांमध्ये पूर्णपणे सत्यता भरलेली असते इतकी सत्यता असते की सामाजिक समजा तळागाळातला व्यक्ती सुद्धा जागरूक होऊ शकतो आणि प्रत्येक गोष्टीचं नॉलेज पण त्यांना वाढते कुठं काय नवीन स्कीम निघाली काय झालं कुठं काय घडामोडी झाल्या कुठं भूमीपूजन झालं कुठं कोणी आरोग्याविषयी काही उद्भव उद्भवल्या का जसं कोविड कुणीकडे येतंय किती पेशंट झाले काय झाले हे पटापट माहिती पडून जाते त्याच्यामुळं ते सगळं चांगलंच आहे आणि हेच आमचे प्रसिद्ध बातमीपत्राच्या माध्यमातून आम्हाला समजते